सध्या तर उदरनिर्वाहासाठी मी तितकी सक्षम नाही आहे कारण की आत्तापर्यंत माझे शिक्षणच चालू असल्यामुळे मी माझ्या पप्पांच्याच भरवशावर आहे पण या समोर मी जे काही शिक्षण घेत आहे त्या शिक्षणाच्या भरवशावर मी उदरनिर्वाह माझा करू शकेल कारण की मी मेडिकल कॉलेजची स्टुडंट असल्यामुळे समोर जेव्हा केव्हा मला जॉबची संधी येईल किंवा जेव्हा केव्हा मला जॉब लागेल तेव्हा त्याच्या भरवशावर मी माझा उदरनिर्वाह करू शकते आणि करियरचा मार्ग म्हणजे आम्ही माझं आधीपासनंच ठरलेलं होतं की मला मेडिकल कॉलेजलाच जायचं आहे आणि तिथेच शिक्षण घ्यायचं आहे कारण की मला लोकांची सेवा करायला रुग्णसेवा करायला फार आवडते आणि बस त्यामुळेच मी हा करियरचा मार्ग माझा शोधला आणि यावरच मी माझं संपूर्ण जीवन याच्यावरच माझा उदरनिर्वाह करेल